हा हॅलो हॅपी ट्रॅवल्स का हां मी मुंबईहून येणार आहे चार दिवस कोल्हापूरला आणि मला मला कोल्हापूरच्या आजूबाजूची ठिकाणं बघायची आहेत आणि साधारण आम्ही चार चार लोकं आहोत आणि साधारण दोन दिवसाचा आमचा तिथे सगळा साईटसींगचा विचार आहे एक दिवस मुक्कामाचा विश्रांतीचा आणि थोडं दोन दिवस आम्हाला साईटसींग करायचं आहे तर कोल्हापूरच्या आजूबाजूला जी ठिकाणं आहेत ती कुठली कुठली आहेत साधारण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

हां हां हां हां हां हां हां नाही नाही मग आणि एक ठिकाण मी वाचलं होतं कोल्हापूरच्या बाजूला खिद्रापूर म्हणून आहे कोपेश्वर मंदिर म्हणून आहे तिथे तर ते पण तुम्हाला जर एका रांगेत करता येतात का ती ठिकाणं म्हणजे ते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

हां हां

हो हो

हा तेच की हां हा बरोबर टॅक्सी हां होय हो हो

हां कारण मी आम्ही चार जणं आहोत एका फॅमिलीतले कुटुंबातले मी मिसेस आणि दोन मुलं हां हां हो हो हो गाईड हां हां हो हो चालेल की चालेल मग मी तुम्हाला तारीख कळवतो मी कोल्हापूरला कधी येणार ती आधी तुम्हाला एक आठ दिवस कळवतो हां चालेल हो चालेल हो चालेल की चालेल चालेल ओक ओके धन्यवाद धन्यवाद ओके